महाराष्ट्रातील मराठी भाषेतील विशेषत्वाने नोंद घ्यावीशी वाटणारी आणि काही मनाला भावणारे काही शब्द रोचक शब्द आणि काही वेगळेसे शब्द आहेत जे नेहमी आपल्या बोलण्यामध्ये आणि निदर्शनास आपल्याला येतात आणि काही वाक्यप्रचारही आहेत की जे वाक्यप्रचार आपलं बोलतांना नेहमी सारखे बोलले जातात जसं सर्वस्व पणाला लावणे म्हणजे सर्व शक्ती मार्गाचा अवलंब करणे साखर पेरणे म्हणजे गोड गोड बोलून काम काढणे आणि सामोरे जाणे म्हणजे निधड्या छातीने संकटास तोंड देणे असे काही शब्द प्रयोग आहेत वाक्यप्रचार आहेत ज्यांचा वापर केला जातो सुताने स्वर स्वर्गाला जाणे म्हणजे थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे सौजन्याचे दिवस येणे म्हणजे अतिशय चांगले दिवस येणे साक्षर होणे म्हणजे लिहिता वाचता येणे अशा काही वाक्यप्रसाराचा वापर केला जातो आणि बोलताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या वाक्यप्रचारांना खूप महत्त्व पण असते कारण की यामधून त्यांना जे बोलायचं आहे ते साध्य केले जाते तर असे शब्द जे आहेत ती आपल्या निदर्शनास बऱ्याचदा येते